हॅलो

हो बोला

हो मॅडम ते थोडंसं राहिलं भरण्यासाठी आमची परिस्थिती नव्हती थोडी त्याच्यामुळे लेट झालं आम् कु वेळ नव्हता मॅडम त्यामुळे राहिलं थोडशी घरी प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे हो तसं पाव आता ह्या महिन्याचं भरून टाकू

त्यावेळेचं जेवढं व्याज येईल ना मॅडम तेवढं आम्ही भरून टाकू जास्ती हो ठीक आहे ठीक आहे तीन चार दिवसानंतर भरून टाकते हो मॅडम समजून घ्या आता थोडासा प्रॉब्लेम असतोच आता काही तरी तर कमी जास्त होतंच राहते ठीक आहे दया येत्या दोन दिवसामध्ये भरून टाकते बरं ठीक आहे बरं ठीक आहे भरून ठीक